बोला ना काय माहिती हवी आहे

हा हा हा हा हा अच्छा अच्छा अच्छा हा हा

आता सध्याच्या कन्डिशनला आपण चव चौदा वर्षावरीलं मुलांनाच लसीकरण देत आहे चौदा वर्षाखालील मुलांची आपल्याला स्वतःलाच काळजी घ्यावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी ऑनलाईन तुम्ही सर्च करून कुठे लस उपलब्ध आहे याची माहिती आपल्या वेबसाईट आरोग्यसेतू या वेबसाईटवरून तुम्हाला मिळून जाते ॲपवरून त्याच्यावरून तुम्ही एखादी डेट बुक करून तुम्ही त्यावेळेस चौदा वर्षावरील जे मुलं आहेत त्यांना तुम्ही ल लस देऊ शकता आणि ज्यांचा एक डोस झाला आहे बूस्टर त्यांच्या सेकंड डोसची पण आरोग्य त्या ॲपवरून आपल्याला बुकिंग करता येईल आणि जिथं उपलब्ध असेल त्यावेळेस तुम्हाला जाऊन ते लसीकरण आपलं करून घेता येईल हा शक्यतो लहान मुलांची आपण स्वतःच काळजी घ्या त्यांना जास्तीत जास्त फलाहार द्या लोकांपासून दूर ठेवा कुठे बाहेर गेले लहान मुलं खेळायला गेले की सॅनिटायझर आणि मास्क विदाउट मास्क त्यांना पाठवू नका आणि घरी आल्यावर सुद्धा त्यांना स्वच्छ हात धुवून मास्क कपडे बाहेरचे काढून स्वच्छ आंघोळ करूनच घरात एन्ट्री द्या अशा छोट्याछोट्या काळजी घेतल्या तर निश्चितच कोविड आपल्यापासून दूर राहणार आहे हो आता जसजसे हा जसजसे डोसेज उपलब्ध होतील तसतसं म्हणजे शक्यतोवर जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा आमचा प्रयत्नच आहे शक्य तेवढ्या जास्तीत जास्त डोसेज उपलब्ध होतीलच आपल्या इथे त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत रहा ओके सर